नमस्कार मी तुमच्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर घेतली होती आणि झोमॅटो या ॲपवरून ती ऑर्डर मी दिलेली होती ती ऑर्डर देऊन आता एक दीड तास झालेला आहे आणि ऑर्डर मेदूवडा आणि इडली सांबार अशी होती आणि ती ऑर्डर अजून आली नाही आहे म्हणजे ती मॅपवर जे तुमच्या दिसतं आहे तुमच्या ॲप्लिकेशनच्या त्याच्यात दिसतंय की डिलेवरी मॅन कुठेतरी दुसरीकडेच थांबलेला आहे आणि ती ऑर्डर अजून आलेली नाही आहे तर त्यां त्या डिलेवरी मॅनला मी फोन केला पण तो काय फोन लागत नाही आहे ए रिंग तर जाते आहे पण तो डिलेवरी मॅन तो उचलत नाही आहे काही कारणामुळे तर तुम्ही याबद्दल काही क् मदत करू शकाल का आणि दुसरं असं की तुमच्या ॲप्लिकेशनवर मी असं दिलं होतं की ऑनलाइन पेमेन्ट करेल पण ऑनलाइन पेमेन्ट मला जमेल का नाही हे मला तेव्हा माहीत नव्हतं तर मला कॅश ऑन डिलेवरीच करायचं आहे तर तोही ऑप्शन एकदा बदलून दिऊ शकाल का आणि ऑर्डर थोडी ऑलरेडीच उशीर झालेला आहे तर ऑर्डर लवकरात लवकर पोचली तर बरं होईल आणि खूप उशीर लागत असेल किंवा काय तर ऑर्डर कॅन्सल करता येईल का याबद्दलही सांगताल कारण की बराच वेळ झालेला आहे आणि दर वेळेसपेक्षा तेही सर्विस थोडी खराबच आहे असं आम्हाला वाटतं आहे मनापासून कारण की मागच्या वेळेस तुमच्याकडून जेव्हा मागवलं तेव्हा लवकर ऑर्डर आलेली होती म्हणजे वेळेवर आली होती ती आत्ता खूपच उशीर होत आहे असं वाटतं आहे